आपल्या प्राथमिक व्यवसाय इथला म्हणजे घोंगड्या तयार करणं मेंढीपालन आणि ते मोठमोठे घोंगड्या वगैरे जे पूर्वापार चालत आलेली जी तयार करण्याची पद्धत आहे तर ते त्याचे त्याची विक्री व्यवस्थित व्हावी म्हणून इथं मग आपले स्टॉल लावतात आणि स्टॉलमध्ये तर विक्रीसाठी ठेवलेले असतात आणि परत पर्यटक म्हणजे इथं जवळजवळ तुळजापूर आहे आमचा इथे आणि तीर्थक्षेत्र आहे नळदुर्ग आहे किल्ला आहे